आज मी एका नामवंत विद्यालयामध्ये शिक्षिकेचे काम करत आहे आणि ही शाळा पाहून मलाही असं वाटतं की माझी एक शाळा असावी आणि त्या शाळेची प्रिंसिपल मी असावी तिथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा हसत खेळत शिक्षण घेणारा असावा आणि त्यानी जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग तो आपल्या जीवनात करू शकला पाहिजे त्यासाठी प्रायोगिक शिक्षणावर माझा जास्त भर असेल माझं खूप दिवसांपासूनच स्वप्न आहे की येणारं भविष्य हे त्या मुलांसाठी अगदी अगदी सोपं आणि त्यांच्या अर्निंग सोर्सला धरून असावं आणि त्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन आणि माझं हे स्वप्न पूर्ण करण्याचाही प्रयत्न करेन